आमच्या गावात पोलिओपासून वाचवण्यासाठी ज्या आशा वर्कर आहेत ते सर्वे करतात पूर्ण गावामध्ये फिरतात आणि पाहतात की तुमच्या घरात लहान मूळ जन्माला मुलं जन्माला आले त्याची अगोदरच नोंद घेतात करून ते जन्माला आग येण्याच्या अगोदरपासून नोंद असते तर जन्माला आला आला तेव्हा पण त्याची नोंद केला जाते आणि नंतर जेव्हा पोलिओचा डोस असते तर गावातला जो प्रत्येक नागरिक आहे तो त्यांच्या मुलाला पोलिओपासून कसं वाचवता येईल याची स्वतःच एकदम म्हणजे मोठी जबाबदारी स्वीकारते त्यामुळे कसं आमच्या गावात हा पोलिओ हा रोग नाहीच पण तरीसुद्धा प्रत्येक काळ प्रत्येकजण काळजी घेते म्हणून हा जो रोग आहे हा एकदम नाहीसा झाला आहे अन् दुसरी गोष्ट जे आशा वर्कर आहेत पोलीचा डोस पोलिओचा डोस जेव्हा इथं उपलब्ध होते आमचं गांव तसं खेडं आहे पण आमच्या गावाला लागून एक बुर्गावमंजू नावाचं थोडंसं गावं आहे मोठं त्या गावात पोलिओचा डोस द्यायला जाते मग इथून अगोदरच आशा वर्कर पूर्ण गावांमध्ये घरोघरी जाऊन तिथल्या लेडीजला सांगतात ज्याच्या घरी लहान बाळ जन्माला आलं डो पोलिओचा डोस आला आहे आणि आपलं बाळाला पोलिओला पोलिओचा डोस देण्यासाठी दवाखान्यामध्ये घेऊन जा पहिल्या दिवशी सर्वजण सूचना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण आमच्या गावातून समजा त्या गावाला जायची गाडीची सोय नस नाही आम्हाला पायी पायी रस्त्यानं जावं लागतंय तर मग निघतात आणि मग प्रत्येक डोस न चुकवता मुलाला देतात त्यामुळे हा रोग आमच्या गावात नाहीसा झाला